हो आम्ही लहान असल्यापासूनच हाताने पेंटिंग करत होतो तसेच भेटकार्डही हातानेच बनवून देत होतो ते कार्ड बनवताना आम्हाला खूप आनंद होत होता आत्तासारखे अगोदरच्या काळात भेटकार्ड बाजारात मिळत नव्हते आम्ही ते हातानेच तयार करत होतो ते तयार करताना आम्ही पूर्ण आपुलकीने ते करत होतो त्यामुळे ते ज्याला दिलेले आहेत त्याच्यापर्यंत आपल्या त्या भावना पोचत असत तोही खूप आनंद होत आनंदी होत होता कारण आपल्यासाठी कुणीतरी स्वतः स्वतः वेळ देऊन असं काहीतरी करतो ही भावनाच खूप महत्त्वाची असते त्यामुळे ह्यामध्ये एक भावनिक मूल्य असते